नमस्कार मी सचिन कोंडसकर बोलतो आहे नाही ॲक्च्युली झालं आहे असं की मी आत्ताच एक तुमच्या उबेर कॅबमधून ट्रॅवलिंग केलं आहे आणि गडबडीत मी उतरताना माझी मोठी बॅग घेतली आहे पण माझी बॅग हँडबॅग ज्यामध्ये पाउच वगैरे आहे ती बॅग तुमच्या कॅबमध्ये राहिली तर मला तो रेफरन्स नंबर देऊ शकता का त्या ड्रायवरचा मी आता त्यांनी जिथं सोडलं आहे तिथून एक दोन मिनटांवरती आहे हो जस्ट शिवाजी नगरला उतरून मी पुढे वॉकिंग केलं त्यावेळी लक्षात आलं माझ्याकडे साईड बॅग नाही आहे माझी हां हँडबॅगमधली छोटी असते ती वाली तर गाडी नंबर एक मिनिट हां मी जस्ट चेक करतो येस मला मॅसेज आला आहे त्यामध्ये गाडी नंबर आहे एम एच झिरो सेवन ए जी थ्री टू डबल थ्री हां बत्तीस तेहत्तीस हो ओके वॉट्सअप करता आहे का हां ठीक आहे टेक्स्ट मॅसेज पण चालेल नो प्रॉब्लेम ओके चालेल थँक्यू हां हॅलो राजू हां सचिन बोलतो आहे ॲक्च्युली मी तुमच्या कॅबमधून आताच ट्रॅवल केलं आहे मीन्स उबेरमधून हां तुम्ही शिवाजी नगरला मला आता सोडलं आहे बघा हो आता कुठे आहात तुम्ही जिजामाता चौक ओके मग येऊ शकता का जरा ॲक्च्युली माझी बॅग राहिली आहे बघा तुमच्या हां हँडबॅग आहे हो नाही कॅश नाही आहे फक्त इम्पाॅर्टंट डॉक्युमेंट्स आहेत सगळे आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे सगळं आहे त्यात हो नाही ॲक्च्युली एक दोन मिनटांत मी तुम्हाला फोन करू मी मी ट्राय करतो तिथपर्यंत यायचा तुम्ही तिथेच थांबा फक्त येस मला एक दहा मिनटं द्या मी ट्राय हां मी तुम्हाला कॉल बॅक करतो येस येस वेट वेट वेट हॅलो हां राजू येस मी येतो आहे तिकडे फक्त एक थोडा वेळ द्या मला हो हो हो हो हँडबॅग ठेवा तुमच्याकडेच ठेवा मी पिकअप करतो आहे एक थोडा वेळ द्या हो मी मित्राला एका बोलवलं आहे तो बाईक घेऊन येईल मग येतो मी तुमच्याकडे ओके थँक्यू